माझी आवडती महिला खेळाडू आहे राही सरनोबत राही सरनोबत ही कोल्हापूरची आहे दोन हजार आठमध्ये राष्ट्रीय कुल क्रीडास्पर्धा ज्या झाल्या त्याच्यामध्ये तिनं सुवर्णपदक मिळवलं होतं आणि आशियाई क्रीडास्पर्धेत तर सुवर्णपदक जिंकणारी ती पहिला भारतीय महिला आहे तिने महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तुल नेमबाजीसाठी दोन हजार अठरामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत जकार्ता पालेवांग येथे सुवर्णपदक जिंकले तसंच ती दोन हजार दहामध्ये नवी दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुद्धा दोन स्व दोन सुवर्णपदकं तिनं पटकावली होती तिनं ही जी सगळी प्रेरणा घेतली आहे ती कोल्हापूरच्याच तेजस्विनी सामंतकडून नेमबाजीतून तिनं प्रेरणा घेतलेली आहे विश्व स्पर् विश्व स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिला मिस्तुल ने पिस्तुल नेमबाज ठरली चँगवॉंग येथे झालेल्या आय एस एफ वड कॅपमध्ये तिनं पंचवीस मीटर पिस्तुल स्पर्धा जिंकली होती ग्लासगो दोन हजार चौदाच्या राष्ट्रकुल खेळात तिने पण महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तुलमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे पिस्तुल प्रकारात चौतीस गुण मिळून आशाई क्रीडास्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणारी पहिला भारतीय महिला नेमबाज ठरली होती मार्च एकवीसमध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या विश्व स्पर्धेत तिने विश्व स्पर्धेत तिनं पंचवीस मीटर रजत पदक रजत पदक पटकवले होते दोन हजार एकवीसमध्ये क्रोएशिया येथे झालेल्या आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेत तिने पंचवीस मीटर पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक पाठवले होते दोन हजार अठरा साली राहीला भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता अशी ही कोल्हापूर जिल्ह्यातील एका खेड्यात वाढलेली विद्यार्थिनी किंवा एक विद खेळाडू पूर्ण आशीया या गटात चमकलेली आहे धन्यवाद